हॅलो मी शीतल गायकवाड बोलते मला ट्रेनचं बुकिंग करायचं होतं बेंगलोरपासून कराडपर्यंत हां कुठली ट्रेन उपलब्ध आहे आम्हाला हां सत्तावीस ऑक्टोंबरचं बुकिंग करायचं आहे आम सकाळी पाचची ट्रेन आहे आणि डायरेक्ट रात्री पाऊणे अकराची ट्रेन आहे नाही आम्हाला पाऊणे अकराचीच बरी पडेल हां आम्ही चार जणं आहोत आणि तिकीट किती आहे ट्रेनला हां ए सी टायर्सच करायचं आहे ए सी टायरचं दीड हजार रुपये आणि जनरलचं किती आठशे रुपये बरं ठीक आहे हां ठीक आहे तुम्ही ए सी टायरचं बुकिंग करा चार जणांचं म ए सी टायरमध्ये फक्त तीनच सीट उपलब्ध आहेत का बरं मग ठीक आहे तुम्ही आत्ता तरी आमच्या तिघांचं बुकिंग करा आणि जनरलमध्ये एक सीट बुक करा आणि जर कोणी लास्ट मूमेंटला जर कॅन्सल झालं ए सी टायरमधून तर तुम्ही आम्हाला तसं कळवा तर हा माझा नंबर आहे कारण जे दुसरेजणं तिथे आहेत त्यांना समजणार नाही ट्रेनचा प्रवास कसा आहे तो आणि एकाला खूप तसं जमणार नाही एवढ्या लांब जायचं आहे हां तुम्ही प्लीज तसं आम्हाला कळवा जर शेवटच्या मुमेंट आ जर कोणी कॅन्सल झालं तर आम्हाला हां हाच माझा नंबर आहे तुम्ही आत्ता या आमच्या चौघांचं बुकिंग करा तीन ए सी टायर आणि एक जनरल डबा हं हं चालेल मी तुम्हाला लगेच पेमेंट करते तुम्ही मला स्कॅनर पाठवा हां हां चालेल हां तुम्ही पाठवलं का मला स्कॅनर हां चालेल मी तुम्हाला बघा हां पैसे पाठवले आहेत बघा आले असतील हां हां ठीक आहे पण तुमी आम्हाला प्लीज सांगा कल एका माणसासाठी मग खूप पाकता त्याला खूप जम अजिबातच जमणार नाही तिकडे एकट्याला वेगळं हां हां चालेल थँक्यू